ग्रामीण भागातील सरकारी प्रशासनात विशेषत म्हणलं तर आरोग्यविषयक ज्या सेवा आहेत त्या फार प्रमाणात अपुऱ्या आहेत त्याच्यानंतर पर्यटनाच्या ज्या व्यवस्था आहेत त्या फार त्या प्रमाणात अपूर्ण आहेत आणि त्याचप्रमाणे शैक्षणिकदृष्ट्या ज्या गोष्टी आवश्यक असायला हव्यात तितक्या प्रमाणात शिक्षण पोचायला हवं या गोष्टी फार कमी प्रमाणात ग्रामीण भागामध्ये पोचतात तर वैद्यकीय सेवा आणि शिक्षण ह्या गोष्टींकडे जर विशेष लक्ष दिलं गेलं ग्रामीण भागामध्ये तर ग्रामीण भाग लवकरात लवकर सुधारेल असं मला वाटतं